हॅलो बोला मॅडम है ना मॅडम आपलं बालाजमंदिर आहे इथं बुलढाण्यात आणि दीक्षा भूमी बी है मलकापूरो ब्रम्हगिरीमध्ये आणि एकाच रस्त्यावर आहे हा ॲटो बिटो मिळल ना मॅडम

तुम्हाला तुम्हाला ज्याही वेळेस जायचं त्याही वेळेस फोन करायचा आपला ॲटो असतोच त्या ठिकाणी मी

मी नेऊन सोडील मॅडम तुम्हाला हा काही जास्त फार काही लांब नाही अर्धा ते एक किलोमीटरच्या आसपास आहे आणि खूप पाहण्याजोगत आहे तिथं

हा बघण्यालायक आहे मस्त आहे आणि जास्त दूरसुद्धा नाही जवळ जवळपासच आहे

हो तर आपला ॲटो आहेच मॅडम फोन लावला हा फोन लावला की आपला ॲटो हजरच राहील हो हो तिथं नेऊन बी सोडल्या जाईल आणि त्या ठिकाणचं माहितीसुद्धा दिल्या जाईल

ठीक आहे धन्यवाद